हिवाळ्यात रोपांची फार काळजी घ्यावी लागते नुकताच पावसाळा संपलेला असतो आणि ऑक्टोबरची उष्णता वाढायला लागलेली असते त्यामुळं हिवाळ्यामध्ये पानांची गळती तर चालू होतेच त्याचबरोबर झाडांना पाण्याची सुद्धा कमतरता भासू लागते त्यामुळं झाडांची फार चांगली नि काळजी या दिवसात घ्या लागते जी काही झाडं अवाढव्य पावसामध्ये वाढलेली असतात त्यांची छाटणी करावी लागते त्यांना छानपैकी खाली गोल आळी करावी लागतात ज्या झाडांवर जंत कीड पडलेली आहे त्यांच्यावर जंतुनाशके फवारी लावतात फवारावी लागतात झाडांमध्ये जे काही रान वाढलेलं असतं ते रान काढून टाकावं लागतं अनावश्यक असलेले तण असतात ते काढून टाकावे लागतात झाडांना वेळच्या वेळी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी पाणी घालावं लागतं योग्य प्रमाणात खतांचे डोससुद्धा द्यावे लागतात लहान मुलांप्रमाणंच झाडांची सुद्धा काळजी हिवाळ्यात घ्यावी लागते कारण हिवाळ्यामध्येच शिशिर ऋतू सुरू होतो आणि याच वेळेला पान गळती असते त्यामुळं झाडांचं नियोजन करणं झाडं व्यवस्थित जगलेली झाडं ती व्यवस्थित टिकून राहावी जगून चांगली वाढावी म्हणून त्यांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते